हां बोला सर हो आहे की सर हां सर्व काही आपल्याकडे डेकोरेशन्चं आहे बड्डे सेलिब्रेशन्स आहे कधीय बड्डे तुमच्या इथला बरं चालेल ॲडवान्स बुकिंग करून ठेवा आणि मग तुम्हाला सर्व काही फॅसिलिटी इथं अवेलेबल राहतील हो हो केक पण भेटेल आपल्या इथे तर व्हेज तिरंगा म्हणून आहे त्याच्यानंतर नं काजू पनीर आहे जसं की तुम्हाला जशी क्वांटिटी लागेल त्याच्याप्रमाणे सांगा ऑर्डर मग त्याचा आम्ही तयार करून ठेवू सर्व हो हो हो हो स्पेशल आहे ते भेटून जाईल ते पण बरं बरं हो हो हो हो आहे आहे सर्व अरेंजमेंट करून आम्ही ठेवतो की साधारण पन्नास लोकं जर म्हटलं तर कमीत कमी साठ सत्तर हजारपर्यंत होऊन जाईल तुमचं हो हो हो हां त्यामध्येे सेम तेवढं राईल हा सध्या तसं तर नाही पण ठीक आहे तुम्ही या आपण काहीतरी करू त्याच्यामध्ये ॲडजेस्टमेंट हो हो चालेल चालेल ओके सर थँक्यू